इथे सगळ्याकडे रेन्यूटर नाही आहे आणि आम्ही चार्जिंगचे लाइट लावते कधी मेणबत्ती कधी दिवे लावते तसे की हे आमच्याकडे चोवीस तास लाइट असते पण ते कधीकधी उन्हाळ्यामध्ये जाते ऊन उन्हाळ्यामध्ये जाते त्याच वेळेस रोज दोन ते तीन तास जाते आणि हिवाळा किंवा पावसाळ्यामध्ये जर एखाद्या वेळेस खूप वादळ सुटली की आणि विजाचा कडकडाट असते तर विजेत खंडित होते आणि लाइट जाते तेव्हा सर्वांना खूप त्रास होतो जसे की आपली टी व्ही बंद राहते मोबाइलचं चार्जिंग होत नाही आणि आपल्याला पंखा आपला चालू राहत नाही उन्हाळ्यात तर खूपच त्रास होतो कारण की आमच्या विदर्भात खूपच ऊन पडते